आपल्या समाजाच्या अगर दो जर आपण दोन तुकडे केले जसं की शहरी आणि आदिवासी किंवा ग्रामीण तर या दोन्ही भागातल्या तरुणांपुढे आज चांगल्या संधी मिळवण्यासाठी जी काही आव्हानं आहेत ती दोन्ही प्रकार दोन दोन्ही ठिकाणी वेगवेगळी अशी दिसतात आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रामीण आणि आदिवासी भागांमधील आव्हानं जर बघायची झाली तर ती अशी आहेत की ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये शाळांची गुणवत्ता ही अतिशय कमी आहे म्हणजे तिथे शिकवणारे शिक्षक हे कितपत कितपत त्यांची गुणवत्ता म्हणजे त्यांच्या शिकवण्याचा दर्जा काय असेल याच्याबद्दल खरंच आपण साशंक असू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तिथे अपूर्ण शिक्षण आणि शिक्षणातला अपुरेपणा यामुळे कौशल्याचा अभाव हा तर आपल्याला खूप प्रामुख्याने जाणवतो कौशल्य विकासासाठी प्रशिक्षकांची आणि सुविधा केंद्रांची तिथे कमतरता आहे कारण साधारणपणे असे कौशल्य शिकवणारे किंवा काही असे शिक्षक जे आहेत त्यांना शक्य तो गा ग्रामीण भागात जाऊन तिथे शिकवायचं नसतं त्यांना ते सगळं शहरी भागात करायचं असतं त्याच्यानंतर नवीन तंत्रज्ञान आणि उद्योगधंद्याच्या गरजांची सुसंगत अशी कौशल्य जर शिका शिकवायची असतील किंवा शिकायची असतील ग्रामीण भागात तर त्याचंही शिक्षण अत्यंत अपुरं आहे ग्रामीण भागात ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात अजून एक अत्यंत मुख्य अडचण म्हणजे आर्थिक अडचण उच्च शिक्षणासाठी आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेलं कुठलंही आर्थिक संसाधन त्यांना उपलब्ध नाही आहे म्हणजे अगदी बँकांमधून लोन काढायचं ठरवलं किंवा शैक्षणिक संस्थांना अर्ज देऊन जर का कमी पैशात किंवा फुकट सवलतीच्या दरात वगैरे जर ती सेवा घ्यायची ठरवली तर ती ही संधी त्या भागात उपलब्ध नाही आहे त्यांना त्याच्यासाठी शहरातच यावं लागतं कर्ज मिळवण्यासाठीच्या सुद्धा सुविधा अपुऱ्याच आहेत स्थानिक पातळीवर औद्योगिक आणि व्यावसायिक संधींचा अभाव आहे कारण तिथे नैसर्गिक किंवा आपल्या दैनंदी जे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू जस किंवा गोष्टी जसं की वीज पाणी याचासुद्धा अभाव असल्याकारणानं तिथे काही औद्यो उद्योगधंदे कदाचित किती तग धरू शकतात याच्याबद्दल आपल्याला शंकाच असू शकते आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना शहरी भागात स्थलांतर करण्याशिवाय मग पर्याय उरत नाही शहरी भागात जसं जाण्यासाठी व्यवसा वाहतूक व्यवस्था वगैरे असते किंवा निवासाची व्यवस्था अव्वादात निवासाची व्यवस्था असते तर ह्या सगळ्या गोष्टींची आव्हानं तिथे असतातच म्हणजे ग्रामीण भागात ही सगळी आव्हानं आपल्याला दिसून येतात रोजगाराच्या विविध संधी सरकारच्या योजना आणि प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांबद्दल जितकं शहरी भागात बोललं जातं तितकं ग्रामीण आणि आदिवासी भागात बोललं जात नाही किंवा तितक्या पोटतिडकीने त्या गोष्टी तिथे राबवल्या जात नाहीत असं मला वाटतं आणि तिथे इंटरनेट आणि डिजिटल साधनंसुद्धा एकतर पोचलेली नाही आहेत आणि ती वापरायची कशी याच्याबद्दलसुद्धा लोकांना बिलकुलच काही प्रकारच कशा प्रकारचं शिक्षण नाही आहे त्यामुळे ती ही पण एक कमतरता तिथे आहेच शहरी भागात ज्या पद्धतीने इंग्रजी आणि इतर भाषा बोलल्या जातात तसे संवाद आणि मुलाखत कौशल्यांची सुद्धा आपल्याला तिथं कमतरता दिसू शकते स्वतंत्र आव स्वतंत्र व्यवसाय जर कोणी करायचं ठरवलं तर त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आर्थिक मदत कर्ज बँका उपलब्ध नसणं नैसर्गिक गोष्टींचा तिथे फारसा पुरवठा म्हणजे कदाचित एखाद्या उद्योगधंद्याला मोठ मोठ्या प्रमाणात पाणी लागत असेल वीज लागत असेल तर त्याचीसुद्धा तितकी उपलब्धता तिथे आसण्यासाठी असण्याच्या मागे आव्हानात्मकच आहे त्यामुळे स्वतंत्र उद्योगसुद्धा तित तिथे कितपत चांगल्या पद्धतीनं तग धरेल याच्याबद्दलसुद्धा शंका व्यक्त होऊ शकते ग्रामीण आणि आदिवासी भागांमधल्या तरुणांना समाजातली पारंपरिक विचारसरणी आणि सांस्कृतिक बंधने ह्यांचा इतका सामना करावा लागतो की त्याला तोडून त्यांना पुढे जाणं किंवा कुठल्याही प्रकारचा आपला विकास घडवणं याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो पण त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या उपाय योजना म्हणून आपण करू शकतो उदाहरणार्थ शैक्षणिक सुधारणा करू शकतो शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता वाढवू शकतो तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची उपलब्धता अशा भागांमध्ये वाढवू शकतो कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करणे औद्योगिक गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हे सुद्धा करू शकतो त्यांना आर्थिक सहाय्य निर्माण होईल कर्ज शिष्यवृत्ती योजनांची उ सुलभता तिथं व्हावी किंवा अशा प्रकारच्या सेवा तिथं उपलब्ध याव व्हाव्यात यासाठी पुढाकार घेऊ शकतो व्यवसाय सुरू करायचा असेल कोणाला तर आर्थिक मदत करण्यासाठी तशा प्रकारच्या बँका किंवा पतपेढी संस्था यांचीसुद्धा निर्मिती अशा भागांमध्ये करू शकतो रोजगार मेल कार्यशाळा किंवा कॅम्प अशा पद्धतीचे मेळावे आयोजित करून त्यांना त्याच्याबद्दल जास्तीत जास्त मार्ग मार्गदर्शन करणं त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती पुरवणं आणि डिजिटल साधनांचासुद्धा उपयोग करून ते आपल्या आयुष्यात कसे वापरायचे याच्याबद्दलही त्यांना माहिती देणं हे सुद्धा आपण करू शकतो भाषा आणि संवाद कौशल्य सुधारणा भाषा प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करणे संवाद कौशल्यांवर जास्त भर देणे त्याच्याबद्दलचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवणे हे सगळं त्याच्यासाठी करू शकतो आता शहरी भागांमधल्या जर तरुणांच्या पुढे कुठल्या प्रकारच्या सौ आव्हानं आहेत असा विचार केला तर शहरामध्ये एक तर खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड स्पर्धा दिसून येते आपल्याला अनेक उच्च शिक्षित लोक आणि कौशल्य असलेले उमद अनेक उमेदवार म्हणजे पदाच्या जागा जर चार पाच असतील तर त्याच्यासाठी येणारे अर्ज हे शेकड्याने असतात तरी उद्योगाच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्यांचा अभाव हा शहरी भागातही दिसून येतो त्याच्यासाठी लागणाऱ्या सुविधासुद्धा अपुऱ्या आहेत असंसुद्धा मला वाटतं तंत्रज्ञानांमधील सततच्या बदलांमुळे जुनी कौशल्य जी असतात ती अप्रचलित होतात किंवा नवीन कौशल्यांची आवश्यकता ज्या वेळेला निर्माण होते त्यामुळे बदलत्या उद्योगधंद्याच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात शहरी लोकांना अडचणी येतात आर्थिक असुरक्षितता पण खूप आहे की नोकरीतील स्थिरता म्हणजे शहरी भागात शक्यतो लोकांना प्रायव्हेट नोकऱ्याच करायला लागतात सरकारी नोकऱ्याही मिळतात पण त्याचं प्रमाण प्रचंड कमी आहे त्यामुळे नोकरीतली स्थिरता जी आहे आणि ती नोकरी दीर्घकाल टिकेलच त्यामुळे सौ तो त्यामुळे अशा दीर्घकालीन रोजगाराच्या संधींचा अभावसुद्धा इथं दिसून येतो जसं की टेम्पररी नोकऱ्या वगैरे मिळू शकतात किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण दीर्घकालीन म्हणजे खूप जास्त वेळ तुम्हाला कायमची पर्मनंट नोकरी मिळणं हे तसं बघायला गेलं तर आव्हानच आहे मुलाखतींचं तंत्र आणि इतर नोकरी मिळवण्याची मिळवण्याची जी कौशल्य असतात म्हणजे उदाहरणार्थ मुलाखत कशी द्यावी किंवा काय बोलावं कोणती माहिती पुरवावी किंवा इंटरव्ह्यू घेणाऱ्या घेणाऱ्यावर प्रभाव आपला कसा पडेल याच्याबद्दलची कौशल्य ही पुरेशी नसले नसणं हेसुद्धा एक आव्हान आहे त्यानुसार त्यान त्यानंतर शहरी भागात जरी वाढ वाढ झालेले असले लोक तरी त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असणं किंवा मुलाखतीला योग्य पद्धतीचा प्रतिसाद त्यांना देता न येणं उदाहरणार्थ वाक्यांची बांधणी न करता येणं स्वतःबद्दल योग्य शब्दांमध्ये काही जास्त प चांगल्या पद्धतीनं त्यांना न सांगता येणं हेसुद्धा एक आव्हानच आहे विशिष्ट क्षेत्रातल्या रोजगार संधींमध्ये मर्यादा येतात जसं की लाट येते अशी की लोक कम्प्युटर इंजिनियरिंग करतात किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतात मग त्याच्यानंतरच्या एक पुढच्या दोन तीन जनरेशन्स तेच करत राहतात त्या सगळ्या पिढ्या इतकं करतात की याला वाव आहे वाव आहे पण त्याच्यामध्ये कालांतराने सेम फील्डमधल्या नोकऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये अभाव म्हणजे तुटवडा निर्माण होतं आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारच्या लोकांमध्ये पुन्हा बेरोजगार फैलावू शकतो आणि उच्च शिक्षण आणि प्रशक्ष प्रशिक्षणासाठी लोक इतका प्रचंड खर्च करतात त्यामुळे शहरी भागात एकतर राहणीमान किंवा जीवनमान असं थोडंसं उ उच्च स्तरावरचं असल्यामुळे आर्थिक ताण ही गोष्ट खूपच जास्त म्हणजे फेस करायला लागते लोकांना त्याच्यानंतर लोकांमध्ये अजून एक गोष्ट अशी मला वाटते ज्याचा अभाव आहे की शहरी जीवनात असं असतं की खूप मोठ्या शहरांमध्ये एकतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा दळणवळणात दळणवळण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचण्याला लागणारा वेळ असलेली प्रचंड गर्दी त्याच्यानंतर वाट पाहायला लागणं कुठलीही गोष्ट करण्यासाठी लागणाऱ्या प्रचंड वेळ म्हणजे एक अर्ध्या तासाचं काम करण्यासाठी जेव्हा आपल्याला दोन तासाचा वेळ लागतो तर त्यावेळेला आपला पूर्णवेळ त्याच्यामध्ये जातो त्यामुळे सोशल नेटवर्किंग म्हणजे एखादी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला ज्याही विशिष्ट प्रकारच्या समूहाशी जोडलं गेलं पाहिजे किंवा त्यां त्यांच्याशी संपर्क आला पाहिजे तुमचा हे ज्यावेळेला करणं आवश्यक असतं पण ते निव्वळ या सगळ्या इतर गोष्टींमुळे करू शकत नाही त्यामुळे सोशल नेट वर्किंग नसल्यामुळे सुद्धा लोकांना नोकऱ्या मिळण्यासाठीचं एक आव्हान म्हणजे ते पण एक आव्हान आहे असं मला वाटतं